धावायला सुरू केल्यानंतर निश्चितपणे आपलं जे काही वजन वाढलेलं होतं ते वजन कमी होण्यास मदत झाली सातत्याने धावत राहिल्याने आपले स्नायू अतिशय बळकट होतात आपल्या आपल्या शरीरातील अतिरिक्त असलेली फॅट्स चरबी देखील कमी होऊन एक ह हलकसं आपलं शरीर आपल्याला वाटतं आणि हृदय रक्ताभिसरण त्याचप्रमाणे सर्वच नंतर पचन क्रिया नंतर त्याचप्रमाणे रक्ताभिसरण या सर्व बाबीमध्ये निश्चितपणे इम्प्रुव्हमेंट होऊन शरीर एक सुडौल शरीर शुस्रू निर्माण होण्यामध्ये मदत मिळालेली आहे आणि शरीरातील एक स्फूर्तीदायकपणा चंचलपणा आणि किंवा आळस चंचलपणा ये येतो आणि आळस पूर्णपणे नाहीसा होऊन एक ऊर्जा शरीराला प्राप्त होते आणि त्याचा परिणाम निश्चितच आपल्या जीवनशैलीवर उत्तम प्रकारे होताना पाहायला मिळाला